आहे मी इथेच आहे हा रस्ता झाले कधी आले अव्या माराष्ट्र छान झालाय थंड हवेचे ठिकान आहे पहिले रोड नव्हते रस्ते बनले होय हायवे बांधलेत पहिले एकतर्फा रस्ता होता आता दोन

हो मग दोन पान्याच्या टाक्या आहेत आता इथं दोन वेळेस नळ येतो सकाळी येतो एक संध्याकाळी पन येतो पानी स्वच्छ येतं नळाला आटो रिक्षा चालतात बस पन वाढल्या अॅटोही आहे आपल्या ह्याच्यात प्लेन आहे फेरी पन आल्यात बेसिक सुविधा झाल्या रस्त्यावर लाईटस लागलेले आहेत बीट रोड बनले आहेत काही आनि बस स्टॅंडवरही बस टायमिंगमधे येते व्यवस्था चांगली आहे गावात स्वच्छता पुष्कळ आहे वीज खास स्वच्छता आली आनि हाच प्रोग्रेस झालेला आहे गार्डन बनलेला आहे मोठे मोठे मॉल बनलेले आहेत ते एसी मॉल बनलेलेहेत शॉपिंग कॉम्प्लेक्स शॉपिंग कॉम्प्लेक्स बनलेत पुष्कळ हा समृद सुविधा आल्यात अख्या महाराष्ट्रात हो जागोजागी चौकाचौकामध्ये पुतळे बसवनारे अलग अलग समाजाचे पुतळे लावनार आहेत अलग अलग ज्ञानी गार्डन लगलेले चांगले हो छान चांगला आहे ओके नक्कीच आहे ठेवू का बरं तुम्ही या लवकर हॉटेल बंधलेले चांगले लॉजिस बांधलेले आहेत तुम्ही आले की तुमची व्यवस्थित सुविधा होतेचे हॉटेल खान्याचे जेवनाचे मेस वगैरे बनलेले आहेत नाही आता लोडशेडिंग होत आता लाईट कट नाही होत हो काय पहिल्यांदा आलेले आजकाल मोबाईलमध्ये काम आईस चालू झाले इथे आनि टॉवरही बांधलेली आहेत मोबाईलची त्याची रेंजही एकदम फर्स्ट क्लास असते मोबाईलची रेंज छान लागते इथं ओके व्हेरीना स्टे

हो चालेल